यूटूबवर आम्ही सर्वात आधी रे आपली मधुरिका आणि मधुरा रेसिपी यांना फॉलो करते त्यात त्या मधुरा मॅडम खूप छान छान रेसिपी सांगतात त्यातून मी बीटची पुरी हा पदार्थ शिकलेली आहे त्यातून अजून भरपूर गोड पदार्थ जसं शिरा त्याच्यानंतर पुरी आलुची पुरी आणि मी पण खूप हे आहे पाककृतीमध्ये मला खूप आवडते मी पण यूटूबवर दोनतीन फॉलोवर्स केलेले आहे आणि मधुराज रेसिपी खूप छान रेसिपी सांगतात खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगतात आणि मधुरा मधुराज रेसिम रेसिपीमध्ये पूर्ण घरगुती विचारातून ते आपल्याला एक नवीन पदार्थ कसा बनवायचा ते खूप छान प्रकारे आपल्याला सांगतात व ते सर्व चविष्ट बनते आणि खूप कमी वेळात बनते त्याच्यामुळे मधुरा रेसिपी खूप छान आहे